जर तुम्हाला गाणं गायला चालू करायचं असेल सुरुवात करायची असेल तर तुमचा आवाज गोड असला तर पाहिजे पण तुमची भाषाशैली पण चांगली असलेली पाहिजे तर त्याच्यासाठी तुम्हाला संगीताचे सूर ताल सगळे शिकावं लागणार आहे नवीन ज्याला गायन शिकायचं आहे तर त्याने पहिले सुरावर सूर जे आहे त्यांचा जास्तीत जास्त अभ्यास करायला पाहिजे अजून गायक होण्यासाठी स्वतःवर आत्मविश्वास खूप गरजेचा आहे आणि कारण त्यांना एवढ्या साऱ्या प्रेक्षकांसमोर जावं लागते अजून त्यांना ते गाणं सादर करावं लागते त्याच्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे आत्मविश्वास अजून एक यशस्वी गायक होण्यासाठी तुमच्यामध्ये संयम आणि समर्पण असणं अत्यंत आवश्यक आहे कारण गायक होण्यासाठी तुम्हाला प्रेक्षकांना सामोरं जायचे आहे हे माहित असलेले पाहिजे अजुन तुम्हाला संगीताचे तराजूचे ज्ञान असले पाहिजे संगीत समजले पाहिजे संगीताचे जे सूर आहे ते समजले पाहिजे अजून तुमचा आवाज मधुर असला पाहिजे ज्याने की समोरच्याला तो मंत्रमुग्ध करून देईल